धावण्याच्या व्यायामाची सवय ही लहान मुलांना आधीपासून लावणं हे खूप गरजेचं आहे कारण बहुत आत्ताच्या भौतिक जीवनामध्ये आपण असे शरीराला आरोग्य किंवा शरीर लाभदायी आपल्याला काहीतरी भेटेल यासाठी आत्ता अन्न किंवा त्या पद्धतीचं वातावरण शरीर आपल्या आजूबाजूला नाही त्यामुळे लहान लेकरांना किंवा आत्ताच्या मुलांना धावण्याची किंवा व्यायामाची सवय लावणं हे खूप अत्यंत गरजेचं दिसून येतं आत्ता सध्याला असंख्य लहान मुलं आहेत ज्यांना डोळ्याला चषमा लागलेला आहे किंवा त्यांचं शरीर एवढं सुदृढ नाही लहान लेकरं आत्ता मोबाईलकडे जास्त कल दाखवत आहेत परंतु धावणे किंवा व्यायामाची सवय त्यांना लहानपणापासून लावल्यास ते लहानपणापासून व्यायाम करून त्यांच्या शरीरात होणारे बदल किंवा शरीर त्यांच सुदृढ होईल त्यासाठी आपल्याला लागणारा त्यांच्या शरीराला लागणारं जे पण पोष्टिक गोष्टी आहेत ते त्यांच्यातून भेटेल व्यायाम केल्याने धावण्याने त्यांची वाटणारी भूक त्यांच्या शरीराला वाढण्यास मदत करेल लागलेल्या भुकेमुळे त्यांचं जास्त जेवण जाईल आणि त्यामुळे त्यांचं वजन असेल किंवा त्यांच्या बघण्याचा दृष्टीकोन किंवा आयुष्याकडं बघण्याचा दृष्टिकोनही बदलण्यास मदत होईल आयुष्याकडं बघत असताना आपण व्यायाम हा फक्त करायचा म्हणून नाही तर फक्त आपल्या शरीराला त्याचा फायदा होणार आहे आणि भविष्यात येणाऱ्या असंख्य रोगराईपासून त्याचा बचाव करण्यासाठी व्यायामाची आणि शरीराची सुदृढ असणे गरजेचं असतं व्यायाम केल्याने होणाऱ्या बदलामुळे आणि व्यायामाच्या रोजच्या सरावामुळे लहान मुलांना मध्ये बदल घडून येऊ शकतो